हॅलो नमस्कार सर सर आम्हाला कार घ्यायची होती ती तुमच्या इथं ओ नाही सर हुंडायचीच पाहिजे काय काय फॅसिलिटीज भेटेल काय काय फॅसिटीज भेटेल नाही सर आपल्याला हे आपल्याला फूल ए सीची गाडी पाहिजे हां हां बरं सर आपल्याला किती सी सीचं इंजन मिळेल त्याला

सर मी परभणीहून बोलतो आहे

ठीक आहे सर ठीक आहे भेट देईन मी तुम्हाला पण तुम्ही जरा पद्धतशीर सांगसाल तर म्हणजे होईल आपलं काहीतरी कोण हे

बजेटचा काय बजेटचा काय इशू नाही सर तुम्ही फक्त चांगल्यात चांगली गाडी देऊ करा पैशाचं काही विषय असं त्याचं काही टेंशन घेऊ नका तुम्ही तुमच्या तुमच्या तुमच्या जवळचं बेस्ट मॉडेलला जे ते सर दाखवा तुम्ही फक्त तर तुमच्या तुमच्या हुंडायचे जे बेस्ट मॉडेल आहे ना तेच फक्त दाखवा बाकीचं काय दाखवू नका आम्हाला हो बाकी सर मी भेट देतो स एकदा तुमच्या हे शोरूमला हो हो हो सर चालेल सर ठीक आहे धन्यवाद